हां सर बोला हां सर बोलतो बोला ओके सर

सर तुम्ही कितीजण आहात आणि तुमची स्वतःची गाडी आहे की गाडी आम्ही प्रोव्हाइड करू हां सर सर त्यामध्ये मला बसण्यासाठी जागा वगैरे ठीक आहे सर तुम्हाला किती तारखेला तुम्ही इथे येणार आहे चालेल सर आणि त्यासाठी जेवणाची सोय कशी आहे म्हणजे तुम्ही स्वतः करायची आहे का आम्ही करू ठीक आहे सर आमची फीज पर डे वन थाऊजंड रुपये जाईल गाईडची फी आणि त्यामध्ये तुम्हाला नटराज मंदिर आणि सज्जनगडबद्दल संपूर्ण माहिती मिळेल हे साऊत साईडमध्ये जे नटराज मंदिर आहे सातारा इथे आणि तसंच पुढं सज्जनगड इथून पाच किलोमीटर आहे तोसुद्धा आहे शेजारीच हॉटेल वगैरे आहे हॉटेलचं बिल वगैरे सगळं तुमच्याकडं येणार हजार रुपये फक्त आमची ती गाईडची फी असणार चालेल सर आहेत सर इथं हॉटेल वगैरे आहेत पी के आहे आर के आहे परत राजनंदिनी आहे भरपूर अशी हॉटेल आहेत सर चांगली आणि एकदम उत्कृष्ट कॉलिटीचं जेवण वगैरे असं मिळतं आणि हो सर नक्कीच नक्कीच आम्ही तुम्हाला पुरेपूर माहिती देऊ ते साऊत टाईपमध्ये आहेत नटराज मंदिर जे चारशे वर्षापूर्वी बांधलं गेलेलं आहे त्याचीही माहिती आम्ही व्यवस्थित सांगू सज्जनगडबद्दल सुद्धा पुरेपूर माहिती आम्ही तुम्हाला सांगू सर चालेल सर ठीक आहे जर तुमचं बुकिंग असेल तर कन्फर्म कॉल आणि ॲडव्हान्स तुम्हाला पाठवावा लागेल सर चालेल ठीक आहे सर ओ हां चालेल ठीक आहे